नवीन व्यवसाय सुरु करताना म्हणजे सुरु करायच्या वेळेस आपल्याला भांडवल खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागतात मोठ्या प्रमाणामध्ये लागतात म्हणजे जसं आपण आता पैसे तर लागतातच त्याच्यामध्ये काही इश्यूच नाही आणि जर आपण दुसरा कोणता पण व्यवसाय जरी सुरु करतो म्हटलं तरी आपल्याला भांडवल लागते छोट्या व्यवसायापासून तर मोठ्या व्यवसायापर्यंत जो छोट्या ठेल्यापासूनचा कंपनीपर्यंत काय असा सुद्धा एक व्यवसायच आहे कंपनी म्हणजे पण सुद्धा एक बिजनेसच राहतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप भांडवल लागते छोट्यात छोटा जरी आपण जरी मिडीयम साइजचा जरी बिजनेस सुरु करतो म्हणलं सपोजली आपण एक कपड्याचं दुकान जरी सुरु करतो म्हटलं तरी आपल्याला बरेच पैसे लागतात आपल्याला जागा विकत घ्यावी लागते मग जागेला दुरुस्त करावं लागते खाली जागा असेल तर तिथे दुकान बांधावं लागतं त्याला शटर कलर जे जे दुकानाचं साहित्य पुरा इंटिरीअर वगैरे सर्व खर्च करावा लागतो खर्च केल्याच्यानंतर सर्व दुकान तयार झाल्यानंतर मग इलेक्ट्रिसिटी काय ते जे काही आहे पाणी वगैरे सर्व पोर्च वगैरे कलरिंग झाल्याच्यानंतर एक नाव नावाला मग ते असं पूर्ण कोणती पण गोष्ट काही पण करायची असेल तर पैसे खूप लागतात आणि मग आपल्याला दुसऱ्याकडून इनपुट करावं लागतं जसं सामान आपण कपड्याचं दुकान लावत आहे तर दुसरीकडून पुना मुंबई झालं नागपूर झालं अमरावती झालं तिथे जावं लागतं तिथून आपल्याला एक वेळा व त्यांच्या डीलर पासून नंबर मग यांला आपल्याला सांगावं लागतं हे इकडे पाठवा बुवा मग आपल्याला त्यांना पेमेंट करावं लागतं म्हणजे आपल्याला पैसे हे खूप महत्त्वाचे असतात कोणता पण छोट्यातून मोठा व्यवसाय जरी करतो म्हटलं तरी आपल्याला भांडवल तर लागतेच आणि मग ते झालं किंवा मोठा जर आपण विचार केला मोठा बिजनेस करतो म्हटलं तर मोठा करतो म्हटलं तर खूपच मोठी कंपनी कंपनीमध्ये कंपनीमध्ये एम्प्लॉयी जितके एम्प्लॉयी काम करतात त्यांना पेमेंट करावं लागतं किंवा छोट्यात छोटा करतो म्हटलं आपण चहाची कॅन्टीन जरी टाकतो म्हटलं तरी आपल्याला चायचं दुकान म्हणजे जरी आपण ऑन स्पॉट म्हणजे नसेल तर हे जरी असे टेम्पररी तरी पण आपल्याला असं गाडी सारखं घ्यावं लागेल मग त्याची चहाची गॅस शेगडी त्याचे भांडे मग चहापत्ती दूध साखर अद्रक इलायची जे जे काही लागतं ते आपल्याला खूप घ्यावं लागतं तर म्हणून भांडवल मोठ्या प्रमाणामध्येच महत्वाची असते काही काहींसाठी ठीक आहे पण मोठ्या प्रमाणामध्ये लागतेच